आम्ही सकाळी साडेचारला उठून धा रनिंग करायला जाते धावायला जाते आणि पी टीपण करते त्याच्यामुळे आम्हाला गॅसेस वगैरे नाही होत शरीर चांगलं राहते आणि जे व्यायाम नाही करत त्यांना त्यांचे फॅटनेस वाढलेले असते पोट निघालेले असते आणि